आता राज्यात इकोफ्रेंडली हँडीक्राफ्टला जास्त प्राधान्य देते आहे देण्यात येत आहे जसं आता प्लास्टिक बंद झालेलं तुम्ही बघ बघू शकता की आता आ आम्हाला मार्केटमध्ये गेलं की प्लॅस्टिकची पिशवी नाही मिळत आहे आम्हाला स्वतः घरून आपल्या घरचे पिशव्या घेऊन जावं लागत आहेत आणि आता जसं आता गणेश उत्सवाला म्हणजे मातीच्याच मूर्त्या बनवल्या जात आहेत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसला बंद करण्याचं असं चा चालू आहे आणि पहिले थर्माकॉलचे ते पत्रावळ्या मिळत होत्या आता ते बंद होऊन कागदाच्या किंवा आता पुरान्या जसं त्या न याच्याने पट्ट्यांनी बनत होत्या तसं सगळं आता पुन्हा सुरू होतं आहे त्याला प्राधान्य दे देण्यात येत आहे आणि खूप साऱ्या अशा जे वस्तू आहेत जे आपल्या एनवर्मेंटला हाम करू शकतात ते सगळं बंद करण्याचं असं एक उपक्रम चालू केलेला आहे